हो मी श्री बालाजी सुपर मार्केटशी बोलत आहे का तर मला तुमच्या सुपर मार्केटमध्ये मिळणाऱ्या काय किराणा सामानाची च सामानाची चौकशी करायची होती

मग जर आम्हाला बगमध्ये धान्य वगैरे मागवायचे असतील पोते वगैरे तर ते मागू शकतो का आणि आणि होम डिलिवरी वगैरे तुमच्याकडे अवेलेबल आहे का मग ती तुम्ही कशी करता ती तुम्ही मला सांगू शकता का म्हणजे व्हॉट्सअप नंबरद्वारे किंवा तुमचं कुठलं ॲप असेल तर त्याची माहिती बरं आणि मग त्याच्यासाठी काही मिनिमम इतकं आम्हाला बिल करावं लागेल अशी काही आहे का त्याला बरं म्हणजे एक हजार रुपये बिल करावं लागेल बरं आणि धान्य सोडून आपले रोजचे गरजेची गोष्टी रवा पोहे साबणं हे सगळे देखील मिळेल का तुमच्या इथे हो आम्ही नक्कीच भेट देऊ आणि कुठ कुठल्या वारी उघडा असते दुकान म्हणजे सोमवार ते रविवार दररोज बरं आणि टायमिंग्स कसे आहेत हो बरं बरं ठीक चालेल मी आम्ही नक्कीच भेट देऊ धन्यवाद बाय